हा नमस्कार आम्हाला ते लग्नासाठी बस्ता घ्यायचा होता सध्या हां आहेत का चांगला माल आलेला आहे का बस्ता सध्या चांगला बरं बरं आम्हाला तर सगळ्या रेग्युलरच्या ज्या आहेर आहेर करायच्या ज्या साड्या आणि नवरानवरी नवरीच्या साड्या पाहिजे वरमाईच्या आणि हां आणि हे पण पाहिजे आपलं आहेर करायचे कपडे धोतराचे पानं हे सगळं आम्हाला थोडं बस्त्यामध्ये बांधून पाहिजे थोडंसं चांगला रेट तुम्ही लावत असाल तर आप आपल्या हिशोबानी बरं बरं बरं बरं तुमच्याकडं कॉटनमधून चांगली धोतरं आलेली आहे का बरं बरं चांगली बरं बरं आणि नवीन पॅटर्नमध्ये नवीन नवीन पॅटर्नमध्ये तुमच्याकडं साड्या काही आल्या आहे आता सध्या कोणत्या कोणत्या आहेत बरं बरं आणि आणि अच्छा रेग्युलर कॉटनमध्ये काठापदराच्या मधून

बरं बरं हां हो आणि काय म्हणजे किंमत कशी आहेत म्हणजे प पैठणी वगैरेचे किंमत कशी आहे तुमच्याकडे हां हां आमचं जरा बजेट कमी आहे तर तसं काही करू शकताल का तुम्ही हा थोडं जर बरं बरं हो हो आणि एक थोडंसं एक महिनाभरा नाही पैसे दिले तर चालतील का लग्नाच्या नंतर एक आता आडव्हान्स देतो दहा एक हजार बरं कारण का जर थोडं नगदी घेतलं तर थोडंसं काय अजून जास्त डिस्काउंट वगैरे देऊ शकता का

बरं बरं बरं बरं ठीक आहे हो हो ठीक आहे ठीक आहे